आर डी बर्मनसारख्या संगीत दिग्दर्शकांनी पाश्चिमात्य संगीतावर आधारित गाणी नक्कीच लोकप्रिय केली त्यांच्यापैकी मला आवडणारी गाणी होगा तुमसे प्यारा कौन ये वादा रहा मेहबूबा मेहेबूबा सागर जैसी आँखोवाली गोलमाल है भाई सब गोलमाल है बज लो जे घुंगरू जब हम जवाँ होंगे ऐसे ना मुझे तुम देखो मैने पूछा चाँदसे क्या यही प्यार आहे किसका रास्ता देखी गुलाबी आँखे जाने क्या बात हेै ज्याने क्या बात है हे गाणं तर मला खूपच आवडतं यम्मा यम्मा आहे आती रहेगी बहारें आहे ये लडका हाये अल्ला आहे पिया तू अब जू अब तो आ जा आहे बचके रहना रे बाबा आहे जहाँ तेरी ये नजर आहे जानू मेरी जान तुम साथ हो जब आपनी वादा करो सागर किनारे कितने भी तू करले सितम दिलबर मेरे ऐसे समाँ ना होता ये दोसती हम नही छोडेंगे अशी कितीतरी अनेक गाजलेली गाणी आर डी बर्मन यांची आहेत ज्यांना पंचमदा म्हणून ओळखलं जायचं या लोकांनी मला वाटतं पन्नास वर्ष पुढचं संगीत आपल्या दुनियेला दिलं आणि माणसांचं आयुष्य बदललं याचं कारण असं की एक तर शब्दांची ताकद नक्कीच होती पण पंचमदा असे होते की झटक्यात चाल लावायची कुठलंही गाणं समोर आलं आणि ते विचार करत बसले की याला आता चाल कशी लावू असं फार कमी वेळेला झालेलं आहे त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा वापर ते वाद्य म्हणून करू शकत होते म्हणजे एका मुलाखतीत मी असं ऐकलं आहे की एक कार्यक्रम करायचा होता आणि एक गाणं त्यात दुसरी गायिका गाणार होती तर तो वाद्यमेळ बसवताना एका वाद्याचा अजिबातच शोध लागत नव्हता की हे कुठलं वाद्य पंचमदांनी वापरलं आहे तर सगळे पर्याय वापरून झाल्यावर शेवटी सगळी जी टीम होती ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना विचारलं की दादा तुम्ही काय वापरलं या गाण्यामध्ये तर त्यांनी सांगितलं की भंगाराच्या दुकानात मी गेलो आणि ट्रकचा एक पार्ट काढलेला होता तो मी आणला आणि तो मी तिथे वापरलेला आहे तर असे म्हणजे हे फार विरळ लोकं असतात म्हणजे अद्भुत म्हणता येईल असं की शतकातून एकदाच असे लोक होतात म्हणजे आता आता मेरा कुछ सामान हे शब्द तुमी बघितलेत तर चाल लावण्यासारखे नाही आहेत पण त्याला इतकी सुंदर चाल त्यांनी लावलेली आहे की तुम्ही कधीही ऐकलंत तरी तुमच्या मनातले भावच ते गाणं सांगतं आहे असं तुम्हाला वाटतं की मग आता जाने क्या बात है जाने क्या बात है जाने क्या बात है निंद नही आती बडी लंबी रात है हे किती आपल्या जवळचं गाणं वाटतं ना आपल्याला तर आताही म्हणजे मी मघाशी म्हटलं तसं शब्दांची ताकद तर नक्कीच आहे पण त्याचसोबत ही सुरांची सुद्धा ताकद आहे कारण कुठलं गाणं कुठल्या गायिकेनं किंवा गायकांनं गावं हा विचार करून संगीतकार चाल लावत असतो त्यामुळे प्रत्येक गाणं त्या विचाराने कितीतरी गाणी पंचमदांची लतादीदींनी गायलेली आहेत आशााताईंनी गायलेली आहेत किशोरदांनी गायलेली आहेत रफी साहेबांनी गायलेली आहेत काही ठिकाणी स्वतः पंचमदादा गायलेले आहेत म्हणजे आता एका गाण्यात तर त्यांनी हम बेवफा हरगीज न थे ह्या गाण्यामधे तसं बघितलं तर हे गाणं दुःखी गाणं आहे पण मध्ये त्यांनी आदिवासी लोकांचं जिंगालाला हू ह जिंगालाला हू हे शब्द वापरलेले आहेत कारण दोन जमातींमधला फरक म्हणण्यापेक्षा आपण शब्दातून जे दुःख व्यक्त करतो तीच लोक हे शब्द वापरून त्यांचं दुःख व्यक्त करत आहेत आदिवास लोक तर हा मेळ दादांनी घडवून आणलेला आहे त्यामुळे हे अतिशय अद्भुत लोक आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळेच ही गाणी मला आवडतात कारण वेगळेपण आहे तेच तीच गोष्ट इथं नाही आहे धन्यवाद